भावी पिढीला जर काही पुस्तकं वाचायला सुचवायचे असतील तर मी दोन प्रकारातले सुचवेन एक म्हणजे ललितलेख की जे ते वाचायला कंटाळा येणार नाही त्यांना ते लवकर संपतील वाचून पण तरीही छोट्या छोट्या गोष्टीतलं सौंदर्य कसं बघायचं हे त्यांना ललितलेख वाचून कळू शकतं तर मी त्याच्यासाठी गंधाचे मौन अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण हे हिमांशू स्मार्त ह्यांची ही पुस्तकं आहेत तर ती वाचायला सुचवेन तसंच काही जी छोट्या प्र अ आकाराची जी चरित्रं आहेत वीणा गवाणकरांनी अशा प्रकारची चरित्रं बरीच लिहिलेली आहेत की एक होता कार्वर तर सगळ्यात प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर डॉक्टर सालीम अलींवर लिहिलं आहे आयडा स्कडर लीज माईटनर अशी जी वीणा गावणकरांनी लिहिलेली चरित्रं चरित्रं आहेत की जर जी छोटी छोटी आहेत पण ती एक त्यांच्या त्या त्या लोकांच्या जीवनावर एक वेगळा प्रकाश टाकतात आणि थोडीशी आत्मचरित्रात्मक किंवा चरित्रात्मक अशी पुस्तकं जर भावी पिढीने वाचली तर थोडीशी प्रेरणा त्यांना मिळू शकेल असे अनेक आहेत म्हणजे झिम्मा आहे विजयाबाई मेहतांचं किंवा अल्बर्ट एलिस मी अल्बर्ट एलीस म्हणून अंजली जोशींनी लिहिलेलं एका मानसशास्त्रज्ञाचं चरित्र आहे तर अशा प्रकारची चरित्रं वाचून भावी पिढीला एक काहीतरी प्रेरणा मिळेल ते ते इन्स्पायर होतील आणि आपणही आपल्या आयुष्यात असं काहीतरी करू शकतो कारण आत्मचरित्रामध्ये किंवा चरित्रामध्ये एक फार मोठ्ठा प्रवास असतो फार मोठ्ठा काळ असतो म्हणजे मला असं वाटतं की हे एक मोठ्ठा कालावधी एक मोठ्ठा काळाचा पट चरित्र आत्मचरित्रातून बघायला मिळेल त्यांना आणि ललित लेखातून रोजच्या छो जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य कसं बघायचं हे त्यांना कळेल म्हणून ललितलेखन आणि चरित्र आत्मचरित्र अशा दोन प्रकारची पुस्तकं मी त्यांना वाचायला सुचवेन